ताई आम्हाला नीगं किराणा घ्यायचा आहे लग्नाचा

कुठल्या प्रकारच्या ऑफर्स आहेत का फ्रीमध्ये काही नाही का किंवा साबण चार चार साबणावर एक साबण फ्री असं आहे का बरं आणि तेला तेलावर काय फ्री आहे का तेलाचे भाव वगैरे कसे आहेत पण तेल ओरिजनल आहे का तेल ओरिजनल आहे का ओरिजनल नाही आहे मग कसं आहे तेल मिक्स केलेलं आहे का तेलामध्ये काही पाम तेल आहे का की सोयाबीनचं आहे आम्हाला नाही आहे का बरं तुमी घरी पाम तेलच खाता का मग बरं बरं ठीक आहे बरं तुमचे खाबर चांगला आहे